मी माझ्या घरी खूप सारी झाडं लावली आहे फळांची झाडे लावली आहे फुलांची झाडे लावली आहे छान केळी जामाची सीताफळाची झाडे लावली आहे तसेच माझ्या शेतात पण मी छान बगीचा तयार केला आहे छान चिकूची जांभळाची कलमं लावली आहे छान मोठी झाली आहे त्याला फळं आले आहे ज आंब्याची पण झाडे खूप साऱ्या फळ बागा आहे माझ्या इथं केळीची पण ला लागवड केली आहे केळी पण खूप सारे लागले आहे मी शेतात छान जाते छान निंदणं करते त्याला छान खुरपाई करते छान चांगले झाडे व्यवस्थित झाले पाहिजे त्याला छान व्यवस्थित बांधली आ बांधली गेली आहे छान खुरपण करून छान वेली वगैरे फळ बागा छान सुंदर कापसाची झाडे लावली आहे मी कापूस वेचायला जाते